अकोला जिल्ह्यातील लोकांना दररोज वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो आहे त्याच्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि आरोग्यावरतीदेखील परिणाम होतांना आपल्याला दिसून येतो आहे इथलचे सामाजिक नेते आहे त्यांच्याकडून अशी अपेक्षा केली जाते की नेत्यांनी समाजाच्या विकासासाठी आणि समाजाच्या लोकांच्या आरोग्यासाठी काहीतरी मदत करायला पाहिजे काहीतरी कार्य कार्यक्रम त्यांनी राबवायला पाहिजे जेणेकरून इथल्या लोकांचं जे आरोग्य आहे आणि जीवनमान आहे ते चांगलं आणि सुदृढ सुरळीत राहील इथे जे इलेक्ट्रिसिटी आहे इलेक्ट्रिसिटीचा बराच त्रास होतो आहे लोकांना इलेक्ट्रिसिटी बरोबर मं प्रमाणामधे भेटत नाही आहे मध्येच कटआऊट होते मध्येच जाते आहे येते आहे त्याच्यामुळे गरमीच्या दिवसामध्येदेखील त्यांना भरपूर त्रास होतो आहे काही काम करत असतील इलेक्ट्रिसिटी कट झाली तर ते काम त्यांचं थांबते आहे त्यानंतर जी मुलं आहेत तर मुलांचंदेखील शाळेमध्ये ड्रॉपआउटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तर ते थांबवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवायला पाहिजे जेणेकरून मुलांचं शाळेतील प्रमाण जे आहे ते वाढत वाढेल आणि मुलांचं शिक्षण त्यांना चांगल्याप्रकारे पूर्ण करता येईल इथे ज्या हेल्थ फॅसिलिटीज आहेत आरोग्याच्या सेवासुविधा त्याच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष दिल्या पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी हेल्थ कॅम्प लावायला पाहिजे आरोग्यासाठी त्यांना काही मदत करायला पाहिजे त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांना चिकित्सा करतांना स आरोग्याची त्यांची औषधे वगैरे करतांना ऑपरेशन्स करतांना त्यांना काही सवलती द्यायला पाहिजे जेणेकरून लोकांना या गोष्टींचा लाभ होईल आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांच्या कमी होतील